गाणं गात असताना सहकाऱ्याबरोबर गाणं गाणं हे खूपच अवघड काम असतं तसं म्हणजे कारण प्रत्येकाची गाण्याची पट्टी वेगवेगळी असते त्यामुळे पट्टी बरोबर करून घेत गाणं हे हे गाण्या ग् गायकाला आवश्यकच असतं गा गाण्यासाठी किंवा गायनाला वाद्यांची साथ अगदी आवश्यक असते वाद्यांमुळे गायन तुमचं अतिशय खुलून येतं आणि प्रसन्न वाटतं ते गाणं छान वाटतं मंगलमय वाटतं जर काही चुकलं गाताना तर माझ्याबरोबर गाणारा असेल आणि त्याचं चुकलं तर मी कोणतीही रिॲक्शन चेहऱ्यावर दाखवत नाही किंवा त्याच्याकडे पाहत नाही किंवा मुद्दामहून मी शांत बसते किंवा काही वेळेला मला शब्द आठवले नाहीत किंवा स्वर माझा नीट लागला नाही तर मी गप्प बसते आणि माझ्या बरोबरीच्यासोबत जे असतात सहगायक त्यांना गाण्याला पूर्ण त्यांची हे देते संधी देते त्यांना मी स्वतः तेव्हा गप्प बसते वादनामधे चुका म्हणजे वादनाबरोबर असेल तर जितक्या वेळा चुका होतील हे होतच असतात मोठे मोठे गायक असू दे किंवा काय त्यावेळेला पुन्हा मागे येऊन गाणं हे तर असतंच परंतु मैफिल जेव्हा चालू असते तेव्हा आपल्याला आपण गाताना काही चुकलं तर त्या चुका कशा मिटवायचा किंवा चुका कशा दिसू न द्यायच्या ह्याचंही टेक्निक गाणं शिकतानाच आत्मसात करावं लागतं गाणं गात असताना काही चुकलं तर चेहऱ्यावर कोणतेही भाव न येता पुन्हा पुन्हा ती ओळ पुन्हा पुन्हा ते आपल्याला हवा असलेला स्वर हवा असलेला शब्द हव्या असलेल्या पद्धतीनी पुन्हा तो सादर करायचा असता हीच गाण्या गातानाची ही काय म्हणू गातानाची ही पद्धत असते आणि त्याच पद्धतीने आणि ही गाणं शिकतानाच तुम्हाला ही पद्धत यावी लागते किंवा ते एक शिक्षणच असतं तर ते शिक्षण मी पूर्ण आत्मसात केलेलं आहे